हॅलो इज दिस टी वी शॉप मला एक नवीन टी वी बाय करायचा होता तर तुमच्या इथे सध्या नवीन फीचर्स असलेला टी वी अवेलेबल आहे का तुम्ही सजेस्ट करा सध्या कोणता टी वी घेणं योग्य असेल तुम्हाला काय वाटतं आमच्या घरी सगळी युथ आहे मिडल एजवाले आहेत आणि ओल्ड एजवाले सुद्धा आहेत हां स्मार्ट टी वी प्रेफर करू शकतो ज्याला इंटरनेट कनेक्ट होऊ शकतो अं हं हां करतो बियॉंड फिफ्टी हां त्याची प्राईज पण तुम्ही सांगा आम्हाला सगळे फीचर्स विथ प्राईज हां आं अच्छा अच्छा ओके आणि त्याला प्रोटेक्शन ग्लास वगैरे सगळं तुमच्या इथे करून मिळेल नं आय प्रोटेक्शन अच्छा आणि मग या सगळ्या प्रोडक्टमध्ये डॅमेज इंशुरन्स वगैरे सुद्धा असणार आहे ना की तो वेगळा करावा लागेल अच्छा मग या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही अजून किती प्रकार आहेत आणि तुम्ही त्याचे पॅम्प्लेट वगैरे पाठवू शकता का म्हणजे मी डिसाईड करून तुम्हाला सांगू शकते तुम्ही मला वॉटसअप करा मग मी तुम्हाला तसं फोन करून कळवेन की कोणता मला हवा आहे वगैरे असं करून आणि होम डिलेवरी आहे ना ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू फॉर युवर टाईम गुड डे